हॅलो ओला कॅब मी शास्त्री चौकातून बोलतोय शिवाजी चौकात जाण्यासाठी मी कॅब बुक केली होती तरीपण वीस मिंट झाले तरी तुमचा ड्रायव्हर आला नाही तो काहीतरीच कारणं देत आहे म्हणून मी ही ट्रिप रद्द करत आहे